मी काही दिवसांपूर्वी जो गोदरेजचा एअर कंडिशन विकत घेतला होता त्याचं कुलिंग वगैरे तर व्यवस्थित होतं पण ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आपण एअर कंडिशन जास्त वापरत नाही अशा डिसेंबर जानेवारी महिन्यात त्यांचा त्याचा जो फ्री जी सर्व्हिसिंग असते त्या फ्री सर्व्हिसिंगवाल्याचा फोन आला होता त्याला मी म्हटलं की बुवा आता सध्या आम्ही ए सी वापरत नाही आहे आणि फ्री सर्व्हिसिंगची काही आवश्यकता नाही तुम्ही उन्हाळ्यात फोन करा पण त्याने काही तसं केलेलं नाही आहे